मला कोवॅक्सिनची लस घ्यायची आहे माझा का मी बबीता महादेवराव गोचेकर बोलत आहे मला माझा तिसरा डोस घ्यायचा आहे हं हं तर कधी यायचं आहे उद्या बरं क

बरं पैसे किती लागेल आणि काही आधार कार्ड वगैरे लागेल का बरं बरं हं हं ठीक आहे आणि जर आधार कार्ड जर नसलं तर कारण आधार कार्ड माझं हरपलेलं आहे

बरं मोबाईल नंबर फक्त कोणती वॅक्सिन घ्यावं लागेल मग माझी कोविडची झालेली आहे कोवि कोविड शिल्ट आहे

बर बर ठीक आहे